हां हो आम्ही तुम्हाला काय सर्विस देऊ शकतो अच्छा कोणत्या कंपनीचा हवा आहे तुला आमच्याकडे सर्व कंपनींचे अवेलेबल आहेत तुम्हा कोणत्या कंपनीचा हवं आहे तुम्ही आम्हाला तसं सांगा आमच्याकडे बऱ्याच कंपनीचे आमच्याकडे झाराचे आमच्याकडे कोकोचे आमच्याकडे जे जे हवं तुम्हाला ॲवेलेबल त्या कंपनीमध्ये जायचे परत सर् सर्व आहे आमच्याकडे म्हणजे असं काही नाही हो तुम्हाला रिव्ह्यू हवा असेल तर तुम्ही आमच्या शॉपमध्ये येऊन व्हिजिट करा तुम्हाला रिव्ह्यू पण भेटेल आणि वेळेचे आमच्याकडे जे नवीन आलेले प्रोडक्ट ते खूप चांगलं आहे ते खूप जास्त पिगमेंटेड आहे तुम्हाला म्हणजे जसं हवं आहे तसंच आहे म्हणजे हिवाळ्यामध्ये खूप कामाचं आहे ते आणि आमच्याकडे विंटरसाठी स्वेट शर्ट हूडीज ते पण एवेलेबल आहे म्हणजे तुम्ही आमच्या शॉपला येऊन जा म्हणजे तुम्हाला समजेल तसं तुमच्या घेण्यावर राहिलं फॅब्रिकवर राहिलं ते तुम्ही घेणार तर पाचशेपासून पण स्टार्ट होतं आणि ते पाच हजारापर्यंत पण जातं आपण घेऊ तसं आहे ते म्हणजे बाहेरून ऑर्डर येतं त्याच्या त्याच्यामुळे मग तुम्ही घ्याल त्यावर राहील ते

आमच्याकडे विंटरचे सगळे तुम्हाला हवे ते प्रोडक्ट आहेत सॉक्स परत शूज वगैरे तुम्हाला जर स्वेट शर्ट वगैरे घालायचं नसेल फक्त सिंगल शर्ट घालायचा असेल तर तो पण ॲवेलेबल आहे त्याच्याने थंडी नाही वाजत तो पातळ असतो पण त्याच्याने थंडी वाजत नाही आमच्याकडे सगळे विंटर प्रोडक्ट एवेलेबल आहेत तुम्ही आमच्या शॉपला येऊन व्हिजिट करा मग तुम्हाला समजेल हो ते पण भेटतील तुम्हाला सर्व भेटेल आणि तुम्हाला आमचे रिव्ह्यू बघायचे असतील तर तुम्ही गुगलला जाऊन बघू शकता आमचे अदर कस्टमरचे रिव्ह्यू आहेत गुगलला ठीक आहे मी ते पण सेंड करेल आणि तुम्ही व्हिजीट पण करून जा म्हणजे तुम्हाला समजेल आणि आमच्याकडं सेलिंग शर्टमध्ये पण खूप टाईप आहेत तुम्हाला जो कलर एवेलेबल पाहिजे तुम्हाला जो म्हणजे कुठला पण तुम्हाला जे हवं आहे ते सगळं भेटेल कलर साईज सगळं तुम्ही आमच्याकडे ॲवेलेबल आहे आणि सिंगल पीस ॲवेलेबल आहे म्हणजे पूर्ण बेचे जास्त पीस नाही आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर शॉपला व व्हिजिट करा आणि आमच्याकडे पाचशे रुपयामध्ये एक आणि साडेचारशेमध्ये नाही नाही पाचशे रुपयामध्ये दोन आनि तीनशे रुपयामध्ये एक अशी ऑफर पण चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर येऊन व्हिजिट करा ती ऑफर जास्त दिवस नाही आहे ती ऑफर फक्त ह्या ईयरपर्यंत आहे एकतीस डिसेंबरपर्यंत आहे नंतर ती ऑफर पण नाही राहणार तर तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करा आणि आमचं फायब्रेक पण खूप छान आहे आणि तुम्ही लवकरात लवकर व्हिजिट करा हां ठीक आहे तुम्ही या आमच्या शॉपला मग तुम्हाला समजेल ठीक आहे हो तोच आमच्या शॉपचा तोच ॲड्रेस आहे तुम्ही मला वॉट्सपला हाय करा मी तुम्हाला मेसेज सगळी इनक्वायरी म्हणजे शॉपबद्दल सगळं इन्फॉर्मेशन देते ठीक ठेवते हो